वर्तमानपत्रातील येणारे बातम्या तसंच त्यात येणारी कोडी सोडविण्याचा प्रयत्न केला जातो आपण आ

त्या सर्वसाधारण जिल्ह्यातल्या किंवा बाहेर म राज्यातल्या देशातल्या बातम्या असतात त्यात त्या त्यामुळं बाहेरचं वातावरण काय आहे ते कळलं जातं त्यात पावसाचे बातम्या येतात